भारतात बघण्यासारखी किंवा जायलाच हवे अशी खूप ठिकाणंं आहेत चारधाम चारधाम म्हटलं तर केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमनोत्री ही चारधामची ठिकाणं आहेत तसे द्वारका बेटद्वारका द्वारका सोरटी सोमनाथ नागेश्वर आणि अशी छोटी छोटी आहे दमण दिव दमण अशी अनेक आहेत परत मथुरा वृंदावन मध्यप्रदेश त्या साईडची मथुरा वृंदावन ब्रिज ब्रज बरसाना असं दिल्लीमध्ये म्हणाल तर ताजमहेल लोकांना जास्त करतो पण ताजमहलपेक्षा इतर गोष्टी खूप आहेत बघण्यासारख्या दिल्लीमध्ये पण ओरिसा ओरिसामध्ये तर आपलं देवस्थाने म्हणजे जगन्नाथ जगन्नाथ हे किती मोठे आहे गंगासागर आहे छोटेछोटे देऊळं सूर्य सूर्याचं कोणार्क मंदिर आहे अशी छान छान ठिकाणं आहे आपल्या महाराष्ट्रात तर भरपूर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला विठुराया विठुरायाच्या त्या एकादशीला तर लाखो लोक असतात विदेश विजे विदेशहून पण लोक येतात एवढ्या आवडीने येतात की त्यांना तर वेळ लावतो विठोबा असे कितीतरी आहेत अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर तुळजाभवानी आणि आपल्या मुंबई महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी जीवदाणी मुंबादेवी असे कितीतरी अनेक आहेत तशीच कटराला वैष्णवदेवी अमरनाथ दंग आणि याच्यात आसाममध्ये आसाममध्ये ती कामाक्षी मंदिर आहे परत कामाख्या देवी आहे गोव्यामधे पण खूप सुंदर सुंदर ठिकाणं आहेत समुद्रात आहेत पण त्याच्याबरोबर सुंदर सुंदर देवळं आहेत जसं नागेश्वर आहे परत आपलं मंगेशी नागेशी मंगेशी परत तिरुपती बालाजी उटी म्हैसूर ही तर थंड हवेची ठिकाणं आहेत पोखरा नेपाळमदे पशुपतीनाथ आणि यू पीमध्ये आहेत आपला राम मंदिर आहे तर सगळ्यात मोठं अयोध्येचं त्याला तर सगळी दुनिया ओळखते आता आणि आता तर जगभर झालेलं आहे तर राम मंदिर बघायला खास आवर्जून लोकं येतात आणि ते बघण्यासारखंही मी ब पाहिलेलंय त्यामुळे राम मंदिरामध्ये असं काही छान छान गोष्टी आहेत त्या अजून व्हायच्या आहेत पण तरी सुंदर आहेत पण आ चित्रकूट काशीविश्वेश्वर काशी विश्वेश्वरची मोठी गाथा आहे तिथे शहाऐंशी घाट आहत त्या घाटा प्रत्येक घाटाला महत्त्व आहे प्रत्येक घाटाचं नाव वेगळं आहे प्रत्येक घाटाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणचं महत्त्व आणि त्याची माहिती वेगळी आहे असे ते कितीतरी ठिकाणं आहेत आपली जे आपण बघू शकतो विंद देवी आहे परत ज्वाला देवी आहे आणि या साईडला म्हणायला महाराष्ट्राच्या त्या बाजूला आपलं चिपळूणला आहे परशुराम परत राजापूरची गंगा अशी कितीतर ठिकाण आहेत जी मी सांगण्याच्या पलीकडे जे मला आठवत सुद्धा आता नाही अशी भरपूर आहेत सगळ्यांचा अनुभव आणि आनंद सगळ्यांनी घ्यावं